जेव्हा कधी मी ओला वगैरे काय यूज करणार आणि ते माझं काय पण तो ते तर त्यात त्याच्यामध्ये लाइक पर्स आणि पण काय पण त्याला मी पहिले तर कंपनीला कम्प्लेन करून घ्यासाठी माझं ते ते जे पण सामान तिथे त्याच्यामध्ये सुटला आहे पर्स तुमचं काय पण ते कसा आहे ते कंपनीला तुम्ही सांगणार तेव्हा कंपनी ते कसं ते ड्रायव्हरला कॉल करून सांगितलं की हां त्याचा सुटला आहे आणि ते परत द्यायचं झा जास्त चान्सेस असतात पण तुम्ही जेव्हा ते नाही कॉल केला कंपनीला कंपनीना नाही सांगला काही आणि तुम्ही फक्त असा बघतो की हां मी वेट करतो कॅ कॅबवाला येऊन देऊन जाणार तेव्हा ते कसं ते कॅबवाल्याला पण माहिती असणार नाहीत ना की तुमचं काय विसरलाय तुम्ही तिथच्या कॅबमध्ये ते मग कसा येणार पण ज्या कॅब ड्रायवर आहे तर लाईक कॅब वगैरे जे पण आहे असं वाट असं समजा की माझं जे पर्स आहे ते कॅबमध्ये उबेरमध्ये विसरलो मी तेव्हा मी कसा माझा फोन घेऊन जे माझं ट्रीप आहे ते बघणार आणि कंपनीला कॉल करून सांगणार की हां हा कॅब नंबर आहे आणि ह्यो ड्रायव्हर नंबर आहे आणि याच्यामध्ये जे आहे की माझा पर्स विसरला आहे मी तुम्ही इथे पर्स मला परत देऊ शकतो का ते कंपनी कसं तुम्हाला की हां ते सांगणार की कसा प्रोसेस आहे त्यांना द्यायचा आणि तुम्ही ते ड्रायवरला परत कॉल करून तुम्ही त्यांना विचारायचं असतं की तुम्ही कुठे आहे आणि परत मला ते विसरलाय मी घ्यायला कुठे येऊ आणि मी नाही हा आणि तुम्ही येऊ शकता का परत द्यायला जेव्हा त्यांनी सांगला की हां तुमी मी इथे थांबला आहे नाही तर मी परत येतो थांबा दहा मिनटं पाच मिनटं काय पण तेव्हा तुमी वेट करू शकता नाही तर तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता तुमचा जे पण वस्तू आहे पर्स वगैरे काय पण आहे पण ते तुम्हाला पहिले तर कंपनीला कॉल करावे लागतात की हा असा हा झाला आहे माझ्यासोबत आणि मी माझा पर्स त्याच्यामध्ये विसरलेलो आहे ते ते पहिल्या आणि जेव्हा तुम्ही नाही करतात तेव्हा तुम्ही कसा ते चान्सेस कमी होतात परत भेटण्याचा तुमचा वस्तू आणि मी माझं तर क्लिअ क्लिअर आहे की हां मी जेव्हा काय विसरलो तर मग डायरेक्ट कंपनीला कॉँटॅक्ट करा हे कंपनीचा कश्टमर केअरचा नंबर असते त्याच्यामध्ये कॉल करून ते सांगून द्या ते कसं आहे ते एका प्रमाणासारखी तुम्ही कॉल करून त्यांना विचारलं होतं त्यांना सांगलं असतं की हां मी हा माझं सामान आहे तिथे विसरलो आहे आणि ते डिटेल्स तुम्ही कंपनीला दिले आहे तेव्हा कंपनी पण ॲक्शन घेतात आणि तुमचा जे सामान भेटायच्या चान्सेस असतात ते बढून जातात कारण ते कसं आहे ते कंपनी लोकात ते ड्रायव्हरला आणि कॅब्या ट्रॅक करतात की हा कॅब कुठे आहे कुठे गेला आणि आता कुठे जाणार आहे तेव्हा तुम्ही कसा कॅबपासून जाऊन तुमचं सामान जे पण आहे ते परत घेऊन येऊ शकतात आणि तुम्हाला जास्त दिक्कत नाही हो होतात त्याचा आणि कंपनी पण ते कसा तुम्हाला इम्फर्मेशन प्रॉपर देतात पण तुम्ही कॉल नाही केला कंपनीला तर कंपनीला काय माहिती नाही पडणार आणि त्यां तुमचा काय हेल्प करू शकणार नाही कंपनी त्याला टाईमाला म्हणून पहिले कंपनीला कॉल करून त्यांना सांगा की हां असा झाला आहे माझ्यासोबत मी मला वाटतं की हां मी जाऊन ते जाऊन ते घेऊ शकतो तर तुम्ही मला डिटेल्स द्या आणि त्या ड्रायव्हरचा कॉँटॅक्ट नंबर सांगा मी त्यांना विचारतो त्याच्यासोबत बोलतो की हां तुम्ही कुठे आहे करून माझ्या सा माझ्या सामान आहे तर जमल्यास सुटलेले आहे